मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे त्याच्यामुळे आमची जी संस्कृती आहे आणि आमची जी अस्मिता आहे आम्हाला मराठी भाषेचा अभिमान वाटते आणि मराठी भाषा एवढी प्रेमळ भाषा आहे की जर आपण त्याच्यातून बोललो तर तो जो गोडवा आहे तो समोरच्यापर्यंत पोहोचते पण त्या बोलण्याची टोनिंग वेगळी वेगळी जर असेल तर मराठी भाषा ही तशी बिघडत पण जाते त्याच्यामुळे जर तिला व्यवस्थित जर बोललो व्यवस्थित ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचते आणि जो आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे समजा रागात जर बोल काही भा काही ठिकाणची भाषा अशी आहे की जो रागात जरी बोलत असेल तरी तो प्रेमानेच बोलत आहे असं वाटते असे मराठी भाषेमध्ये असे काही काही जे गुण आहे ते खूप चांगले आहे आणि काही काही जस काही काही म्हणजे भाषा ही अगदी मनाला अशी ला लागून जाते आणि ती खूप सोयीची भाषा आहे बोलणाऱ्याला कारण ती आमची मातृभाषा आहे तर आम्हाला तिचा अभिमान आहे